कधी ही कोणती चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल आणि समाजाच्या जे आहे थोडंसं समाजापेक्षा वेगळं काही करायचं असेल तर अडचणी अडथळे येतं म्हणजे येतंस तर मला पण आले आहेत माझ्या पण डान्स करिअरमध्ये खूप साऱ्या अडथळे आलेल्या आहेत अडचणी आलेल्या आहेत आणि मी पण त्याचा सामना केला आहे मी त्याला मात केली आणि प्रत्येकाला करावी लागते काही असो समाजापेक्षा थोडं दूर वेगळं करत आहेत तर करावे तर लागणार आणि माझ्या करिअरमध्ये असे बरेच आहेत की ही काही करत नाही ही काही शिकत नाही ही काही बनत नाही हिला फक्त नृत्य करायचं आहे हिला फक्त नाच डान्स करायचं आहे हेच त्यांचं म्हणणं होतं म्हणजे माझ्या घर घरच्यांनी येऊन म्हणायचे की हां हिला तर काही करायचं नाही आहे बनायचं नाही आहे फक्त हिला डान्स करायचा आहे फक्त लोकांना दाखवायचं आहे तिच्या कला दाखवायचे तिचे नाच तिचे एक्सप्रेशन तिचे स्टेप्स असेच दाखवायचे म्हणजे हिला काही संस्कार नाहीच आहेत असे ते म्हणायचे मला जज करायचे मला ओरडायचे मला ट्रोल करायचे बट कधीही लोकांचा विचार करून स्वतःला मी कधीच थांबवलं नाही आहे आणि तसं तर जाऊ दे पण असं पण डान्स करताना खूपदा असं होतं की पाय दुखायला लागतात बॉडी पेन होतं आणि खूप थकतं माणूस पण आपल्याला करावं लागतं आपल्याला स्टेप्स शिकावे लागतात आणि बऱ्याचदा स्टेप्स एवढा अवघड असतात ना शिकायला खूप वेळ लागतो पण आपण जर तिथं गिव्हअप करणार आपण तिथे थकणार आणि आपला पराजय म्हणजे पराजय स्वीकार करणार ना तर काही नाही होणार आपल्याला त्याच्यावर जे आहे चिकाटी गरजेची आहे जर डान्स शिकायचं असेल आणि तर चिकाटी गरजेची असते म्हणून एकदा जर आपल्याला नाही जमलं तर आपल्याला नाही थांबावं लागतं आपल्याला खूपदा करावं लागतं तर मी पण तसंच केले मी जरी थकले असेल तरी मी प्रयत्न करायचे मी शिकण्याचा आणि मी शिकत राहायचे